हां गुड मॉनिंग मॅम मी शुभम बोलतो आहे बी एच्या संदर्भात मॅडम चौकशी करायची होती विलिंगडन कॉलेज सांगली ना हां बी ए बी ए मॅडम इंग्लिश मच करायचं विचार होता तर त्या संदर्भात माहिती पाहिजे होती

नाही मॅडम इंग्लिशमध्येच करायचं आहे

ओके

ओके

मॅडम हा एक तीन वर्षाचा कोर्स आहे की चार वर्षाचा कोर्स आहे

ठीक आहे मॅडम मी मी येऊन उद्याच्या उद्याच येऊन ॲडमिशन कन्फम करून जातो ठीक आहे बाय थँक्यू मॅडम धन्यवाद